आमच्याकडे शेती आहे त्यामध्ये फुलांची आणि फळांची शेती आम्ही करत असतो त्यामध्ये फुलांची झाडं शेवंती मोगरा बटमोगरा आणि गुलाब असे काही वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळ्या रंगाचे फुलं लावत असतो आणि ते लहानपणापासून मोठे होईपर्यंत त्यांना पाणी वगैरे द्यायचं आणि त्यांना फवारणी करायची आणि त्यांना त्या झाडांची जोपासना केल्या जाते केळीची फवारणी केल्या जाते आणि ते मोठे झाल्यानंतर त्यांना फुलं लागली की फुलं तोडायची आणि बाजारपेठेत विकायची आणि भा भाव मिळाला की पुन्हा परत फुलं फुलझाडे लावायची अशा पद्धतीचा आमचा व्यवसाय चालू असतो फळांची फळशेती आहे फळे पण आम्ही फळझाडे लावत असतो चिक्कू आंबा आपले जांभाचं पेरू अशा प्रकारचे बहुत बहुतेक आम्ही फळे लावत असतो फळझाडे आणि त्यांना फळे आले की फळ फळेसुद्धा आम्ही बाजारपेठेत नेत असतो आणि पुन्हा परत आम्ही छोटी झाडं तयार करतो से मोठे झाले की त्यांना पुन्हा त्यांना असा आमचा बिज व्यापार चालू असतो आणि शेतीमध्ये फळांचा आणि फुलांचं शेती आम्हाला जास्त प्रमाणात आवडत असते आणि फळांना तोडायचे फळांना कसे विकायचे हे आम्ही बाजारपेठेमधून माहिती गोळा करत असतो